अलीकडच्या काळात किंवा अलीकडच्या वर्षांमध्ये जर बघायला गेलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कमालीचे आमूलाग्र चांगले बदल घडलेले आपल्याला दिसून येत आहेत खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसून येते याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे असणारे उद्योग मग त्याच्यामध्ये साखर उद्योग आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग आहेत सगळ्यात मोठा उद्योग जो आहे तो आहे फूड प्रोसेसिंगचा उद्योग आता आपल्याला फूड प्रोसेसिंगद्वारे फार चांगल्या पद्धतीने फूड प्रोसेसिंग करून आपल्याला खूप छान असं रिझल्ट मिळतो त्यामुळे निर्यात वाढीला प्रोत्साहन मिळालेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचे फूड प्रोसेसिंग केलेले प्रोडक्ट आज आपण देशाविदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवतो आहोत ज्याद्वारे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला आपल्या अर्थव्यवस्थेला एक आर्थिक सुव्यवस्था किंवा आर्थिक बळकटीकरण जे आहे ते होत आहे आणि तसंच मोठ्या प्रमाणावर बँकिंग डिजिटल सेवा आज गावागावामध्ये पण पोचलेले आपल्याला दिसून येतात आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाइल बँकिंग आहे त्यामुळे प्रत्येकाला खिशामध्ये वॉलेट ठेवून किंवा पैशाचं पाकीट ठेवून ठिकठिकाणी फिरावं लागत नाही आज जीपे किवा फोनपे अशा चांगल्या पद्धतीच्या माध्यमांचा वापर करून आपण मोबाइलद्वारे इंटरनेटद्वारे आपण पैसे एकमेकांना देऊ शकतो घेऊ शकतो या सगळ्या माध्यमातून खूप छान असा विकास जो आहे अर्थव्यवस्थेचा हा विकास आपल्याला होत असताना दिसून येत आहे आणि त्या दृष्टीकोणातून भारतीय अवस् अर्थव्यवस्थेची एक विकासात्मक दृष्टिकोनातून वाटचाल जी आहे ती सुरू आहे आणि याला डिजिटल बँकिंग जे आहे हे कारणीभूत आहे